मी ज्या ठिकाणी काम करते आहे त्या ठिकाणी मी प्रमाणिक काम करण्याचा प्रयत्न करते आणि सहसा मी माझ्या कामाचे कृत्य व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करते आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असल्या समोरच्या व्यक्तीने सांगितलं त्या सुधारण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यावर सुधारण्याचा प्रयत्न करते बाकीच्या टिका करणं मला आवडत नाही त्याच्यामुळं मी शिकण्याचा प्रयत्न करते आणि आपण चुकातून शकतो हे मान्य करते मी आणि चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही त्याच्यामुळं मी शिकण्याचासुद्धा प्रयत्न करते आणि जेवढं जमेल तितकं मी माझं काम प्रामाणिकपणे आणि जितकं माझं काम आहे ते मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करते